हा व्यंकटेश सुपर मार्केटमधून बोलतोय बोला अच्छा गहू तांदूळ किती प्रमाणात घ्यायचे आहे तुम्हाला अच्छा

तीस किलोवाले तर ठीक आहे आपल्याकडे तांदळाची खूप सारी व्हेरायटी आहे जसे आपल्याकडे जे सरकारी मालाचे जे तांदूळ आहेत ते तुम्हाला पंधरा रुपये किलोच्या हिशोबाने तुम्हाला तिथे बोरी मिळेल आणि तो जर तुम्ही तीस किलो घेत आहे तर तो तुम्हाला साडे चारशेमधे पडेल ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे बासमती पण आहे जे आपल्याला पन्नास रुपये किलो पडते जर तुम्ही तीस किलोची बोरी घेतलं तर ते तुम्हाला पंधराशेमध्ये येईल आणि त्याच्यामधे तिसरी व्हेरायटी आहे आपल्याकडे कोलमची ठीक आहे कोलम राइसची तर ते तुम्हाला चाळीस रुपये किलो पडते तर तुम्हाला तीस किलोची बोरी ते बाराशेमधे पडेल तर तुम्ही कोणते घे घ्याल हा हे त्याचे रेट आहे म्हणजे तुम्ही जर कोलमवाले घेत आहात तर तुम्हाला चाळीस रुपये किलोच्या हिशोबाने बाराशेमधे पडेल ते अच्छा कोलम ठीक आहे दोन बोरी कोलम आणखी मला सांगा ग गहूचा पण तुम्हाला किती बोरी हव्या आहेत हो माझ्याकडे शरबती अवेलेबल आहे अच्छा ठीक आहे तर इथे पंचवीस रुपये किलो लागतात त्याचं तर ते तीस किलो करत आहेत तर तुम्हाला साडे सातशेमधे पडेल ते ठीकय ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काही पाहिजे का जसे आपल्याकडे गहू ज्वारी बाजरी सर्व उपलब्ध आहेत बाजरी पण तुम्हाला फ पंधरा रुपये किलोच पडेल पण आणि ज्वारी वीस रुपये किलो पडेल ओके ज्वारी तुम्ही पाच किलो घेतले तर तुम्हाला पंच्याहत्तर रुपये तर हे मला तुम्ही घ्यायला येणार आहात की तुम्हाला डिलीवरड कर डिलीवरी पाहिजे बरं ठीक आहे तर मला माझ्या नंबरवर तुम्ही तुमचा पत्ता पाठवून द्या आणि ह्याच नंबरवर तुम्ही ऑनलाइन पेमेंट करून द्या ठीक आहे जसं बिल प्राप्त झालं तसा तुम्हाला त्याच्या एक तासामधे तुम्हाला तुमच्या अड पत्त्यावर तुम्हाला सर्व आयटम मिळून जातील बरं ठीक आहे आपण लवकर एस एम एस करा मी पाठवतो थॅंक यू